कोठारी सुकळी शिनगी बोलडा बाळापूर कळमनूरी पाळोदी दिग्रस कोंडूर शिवनी बाभळी रेडगाव वडगाव सालापूर पारडी पिंपराळा कोरुंदा वताळा डोनवाडा महागाव मोहगाव समठाना खुदनापूर पौठा किनोळा माळवटा धामनगाव म्हातारगाव बारीपुरवाडी बस्मान बस्मान वरताळा खांडीगाव रांजोना गिरगाव पळसगाव किनोळा सातेफळ सायाळ नांदेड चिंसगवान करमोडी वाई औंढा बोरी पिंपरी निळा एकदरा बोरगाव पोकाळी वऱ्हाडी हैतनगर हट्टा मुरुंबा बोळ बाजार इडोळी गणेशपूर वाशिम अंसिंग पिंपळगाव झाडगाव डोंगरकडा माळेगाव नागपूर चंद्रपूर चापनाथ मरुड परभणी माहूर नांदापूर सालेगांव शांबळ पिंपरी गोलबाजार नांदेड वाकी हातका